माझ्या खोलीत कैक दिवसाअगोदर एलजीची फ्रीज घेतली तिचा कलर खूप छान आहे ज्या रेंटमधे आम्हाला पाहिजे होती त्याच रेंटमधे ती आम्हाला मिळाली तिची क्वाँटिटी पण खूप छान आहे त्या फ्रीजसोबत आम्हाला बॉटल्सपण मिळाले फ्रीजचं टॅम्परेचरपण बरोबरा आहे फ्रीजमधे ब भाजीपाला वगैरे ठेवला तर ते पण खराब नाही होत बॉटल्सपण लवकर ठंडे होतात आणखी इलेक्ट्रिक सिटीपण जास्त नाही युस करत आणखीन